मी माझ्या आईक आईकडे असताना ऋतुकाल म्हणजे एम सी पिरिडला होत होती तर माझ्या घरी अशी मान्यता होती जुना काळातल्या लो लोकांसारखी की ऋतुकाल या अवस्थेत आल्यानंतर आपल्याला तीन दिवस अलग रहावं लागत होतं तीन दिवस रोज तीन दिवस डोकं धुवावं लागत होतं आणि आपल्याला म्हणजे अलग म्हणजे पाण्यापासून जेवणापासून कपडे लत्त्यापासून सर्व आपली आई पूर्ण करायची म्हणजे द्यायची आणि आपल्याला बिलकुल अलग ठेवायचं आणि आता मी लग्न झाल्यानंतर मी माझ्या सासरी आल्यानंतर माझ्या सासरकडले जे लोक आहे ते नवीन युगातले लोक असल्या कारणास्तव मला ना अलग रहावं लागलं ना असं काही असलं तर कोणाला सांगावं लागलं आणि नाही मला डोकं धुवावं लागलं नाहीतर माझ्या आईकडे अगोदर असताना ज्या सपोज दुपारी झाली तर दुपारी आंंघोळ कळाल आंघोळ करायला लावत होते रात्री झाली तर रात्रीसुद्धा मला आंंघोळ करायला लावत होते पण इथं आल्याच्या नंतर मला अशी कोणतीही समस्या इथे उद्भवली उद्भवली नाही मी जशी नॉर्मल परिस्थितीत जशी वागत होती तशीच मला ल तसेच मला यम सी पिरियड नंतरही इथे लग्न झाल्यानंतर वागायला मिळते